हॅलो सर बोला हॅलो हॅलो काय चालू आहे तिक वा वातावरण कसं आहे तिकडलं हो चालेल हो तर नाही आहे इकडलं वातावरण एकदम थंड आहे नाही पाणी नाही आलं आहे हो आभाळ आहे हो का तर कुठे गेली नाही का मग हो का आमच्या इकडे वातावरण चांगलं आहे इकडे ये ना नाही पाणी नाही आलं पण आभाळ आहे हं इकडे येऊन जा मग हां हां आणखी काय करतंय आणखी

तुला मौसमबद्दल काय वाटते आहे हो आताही वातावरण आपण याच्यासाठी काय करायला पाहिजे

हो हां झाडे लाव हां हो झाडे लावून घेऊ आता झाडे जगवायचं हो ठीक आहे मग